आलूची भाजी पनीर टिका मसाला वांगे कोशिंबीर पत्तागोबीची भाजी पुरणपोळी तुरीच्या डाळीचं वरण वांग्याची रसाभाजी फुलगोबीची भाजी पत्तागोबी शिमला मिरचीची भाजी मिरच्याची भाजी